हॅलो स्नेहल अगं तुला मी एवढ्यासाठी फोन केलं आहे की तुला तर माहीत आहे माझी ट्रान्सफर झाली त्यामुळं मी इकडं आली आत्ता नवीन पण माझं आधार कार्ड आहे की नाही ते मी सगळं आता कागदपत्रं वगैरे सगळं बँकेत हे केलं आहे कळलं का बर का तर ते मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं आता की जे मी सगळ्या कागदपत्रं पुरवलेले गेले तर त्याचं व्यवस्थित आपडेट झालं आहे का नाही हे मला बघायचं आहे तर तुला काय माहिती आहे का की ते ऑनलाईन कसं तपासायचं वगैरे काय मला थोडासा जरा प्रॉब्लेम येतो आहे ते बघायला हं म्हणलं तुला विचारून बघावं गं की तुला माहिती असेल काय तर मला सांग ते आधार कार्ड वगैरे सगळं मी दिलं आहे कागदपत्र हां ते जॉईन झा म्हणजे आधार कार्ड आहे की नाही ते आता तिकडं होते ना मी मग या बाजूला म्हणजे या शहरात आल्यानंतर ते कागदपत्रं काय काय त्यांना द्यायची किंवा काय करायचं ते मला बघायचं होतं गं आधार कार्डची माहिती वगैरे गेली आहे का नाही ते बघायचं होतं हां काही काय काय लागतं वगैरे काय हां हां त्यांच्या वेबसाईटवर जायचं आणि हां चालतं आहे की येते की ते येतं आहे बघायला मला हां ते आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा का हां हां हां चालतं आहे की आधार कार्ड नंबर टाकायचा नंतर काय करायचं हां मग ते पुढचं जे आहे ते प्रोसेस करत राहायचं विचारते तिथं पुढं ते हां हां मग कळतं आहे आपल्याला ते ना चालतं आहे की होय बघते मग तसंच आज काय करते नीट सगळं व्यवस्थित उघडून बघते ऑनलाईनच हां आणि काय काय लागतं आहे त्यानुसार मग ते मी देऊन टाकते माहिती पुरवते मग होऊन जाईल ना ते अपडेट माझं पूर्ण हां हां चालतं आहे चालतं आहे बर बर बर चालतं आहे करते मी बघू करून बघते आणि मग तुला सांगते जर काय नाही झालं तर काय प्रॉब्लेम आला तर चालंल का ओके ओके